संपादन म्हणजे संदेश किंवा माहिती संशोधनात योग्य सातत्य पूर्ण अचूक आणि पूर्ण काम तयार करण्याच्या उद्देशाने दुरुस्ती संक्षेप आणि इतर अनेकांचा समावेश असू शकतो संपादन प्रक्रिया लेखकाच्या कामाच्या कल्पनेतून सुरू होते लेखक आणि संपादक म्हणून काम तयार होते संपादन सर्जनशील कौशल्य मानवाशी संबंध आणि सत्याच्या समावेश असू शकतो प्रकाशनाचे विविध संपादक आहेत सामान्यत विरिष्ठ संपादकीय कर्मचारी आणि संचालकांना अहवाल देणारे संपादक सहायक अधिकारी जे वरिष्ठ कार्यकारी संपादकांना अहवाल देतात उत्पादन अंतिम निर्मीती विकसित करण्यासाठी वरिष्ठ कार्यकारी संपादक असतात संपादन म्हणजे आपण एखादं काम करत असू तर ते अवगत असणे तंत्र संशोधन तंत्रज्ञान विषयावरल्या मजकुराचे निरीक्षण करणे वापरणे ओळखणे आणि शैली निर्देशक पालन करून सुरचीत करणे ह्याचा उपयोग होतो तंत्र संशोधन व्याकरणाच्या चुका शब्द लेखन करणे विरामचिन्हे वापरणे विसंगती रचना करणे वाक्य तयार करणे यावर आधारित असते मी माझे एखादे काम जर पूर्ण करत असेन तर ते संपादन करते त्याची माहिती गोळा करते आणि तेव्हाच ते काम करत राहते एखादी माहिती मिळाली मला तर ती माहिती आधी मी पूर्णपणे गुगलवर जाऊन किंवा एखाद्या पुस्तकामध्ये जाऊन ती माहिती बघते ती माहिती समजून घेते आणि मगच त्याचा वापर करते तसेच ते संपादन केलेलं कौशल्य आहे ते इतरांना सुद्धा देण्याचा प्रयत्न करते एखादी माहिती संपादन केली म्हणजे ती माहिती आपण अवगत केली असा होतो त्याचा इतरांना कसा वापर होईल त्याचा विचार केला जातो आणि एडिशन म्हणजे तर संस्करण म्हणजे आपण जे एखादी शब्द किंवा वाक्य संस्करण माहिती संदर्भित करते मराठीत संस्करण माहितीचा अर्थ व्याख्या अनुवाद आणि संस्करण माहितीचा मराठीत अर्थ संस्करण माहितीचा उच्चार मराठी संस्करण माहिती म्हणजे काय उत्तर योग्य उच्चार वाचन आणि बोलण्याइतकंच लेखन महत्त्वाचे आहे लेखन स्पष्ट आणि वाचण्यास सोपे संदेश तयार करते व्याकरणातील प्रत्येक शब्द हा महत्त्वाचा विषय असतो जे वाक्य तयार करण्यास मदत करतात वाक्यांना अर्थ देतात तसेच संपा एखादी गोष्ट संपादन केली तर ती योग्य वाक्यासह उच्चारासह कशी बोलली पाहिजे याचे सुद्धा ज्ञान असले पाहिजे तसेच वाचन आणि ले बोलणं इतकेच लेखन सुद्धा महत्त्वाचे आहे लेखन स्पष्ट आणि वाचण्यास सोपे संदेश तयार करण्यास मदत करते तसेच एखा एखादी कल्पना आपल्याला आवडली तर ती कल्पना आपण इतरांना कशी सांगू इतरांना त्यामध्ये कसं संपादन करू त्याचं एडिशन कसं करू ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्यामुळे केवळ प्रवाह प्रवाहानुसार न जाता त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो